हो मी चित्रकलेच्या खूप साऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेले आहे त्याचे सर्टिफिकेटसुद्धा माझ्याकडे आहे शाळेत असताना मी प्रत्येक स्पर्धेमध्ये पहिला नंबर हा काढलेलाच आहे त्याचबरोबर मी बाहेरगावीसुद्धा चित्रकलेच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे ते माझे खूप चांगले असे प्रयत्न होते आणि हा अनुभव जो आहे तो खूप छान आहे ड्रॉइंगचा जो माझ्याबद्दलचा आहे तो आणि ड्रॉइंग खूप सुंदर जमतं मला त्यामुळं मी लहान मुलांचे क्लासेससुद्धा त्यावर घेतलेले आहे आणि वॉल पेंटिंग हा पण एक त्याच्यातला खूप चांगला ऑप्शन आहे सर्वात जास्त मला वॉल पेंटिंग आवडतं त्यामुळं मला असं वाटतं की चित्रकलेचा अनुभव खूप चांगला आहे माझ्या आयुष्यातला आणि पुढे सुद्धा कंटिन्यू व्हावा वॉल पेंटिंग हे सामान्य आता सर्वांच्याच घरामध्ये असल्यामुळं करिअरसुद्धा त्यामध्ये घडवणं खूप सोप्पं झालं आहे चित्रकला ही आपल्या खूप म्हणजे अशी मनापासून करण्यासारखी कला आहे आवड असली तर खूप काही छान करता येतं यामध्ये